वृत्तमाध्यमे आता बघायला गेलं तंत्रज्ञानुसार प्रत्येक ठिकाणी आता त्यांच्या डेव्हलपमेंट झालेली आहे त्याप्रमाणे आता ते प्रवास आणि पर्यटन या क्षेत्रामध्ये त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत वेगवेळे भागात ते काम करत असतात प्रत्येकाला जी जबाबदारी दिलेली असते त्याप्रमाणे ते प्रत्येकाची माहिती घेत असतात तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा एक सूत्रधार किंवा पैक पत पत्रकार वगैरे तिथे अवेलेबल असतो अनेक ठिकाणी ज्याना जे एकमेकाला कोऑर्डिनेट करत असता ए कॉ कॉ कॉपरेट करत असतात कोऑर्डिनेट करत असतात माहिती घेत असतात प्रवासी आणि पर्यटनाबद्दल कुठे काही घडत असतील त्या संदर्भात तर हवामाना वगैरे तिकडचे काय बदल आहे त्याबद्दल सगळी माहिती त्यांना भेटत असते एकमेकाशी कॉन्टॅकमध्ये असतात त्याप्रमाणे इतरही गोष्टी आहेत ज्या आता आपल्या त्यांचे माध्यम आपल्या इतर माझ्या पब्लिकच्या माध्यमातून त्यांना कळत असते तसेच त्यांनी प्रत्येक ठिकाणं आपले ज्यांना इंटरेस्ट आहे पत्रकार आहे तशी त्यांनी एक प्र अस प्रत्येकाला फ्रॅनचेसी असं म्हणतात त्याचं फ्रॅनचेसी बोलू शकत नाही पण एक पत्रकारिता म्हणून एक नेमलेली आहेत नेमलेले आहेत त्यांना ते साहा त्यांच्याकडनंही माहिती घेत असतात तर परत आपल्यामधलेच सांगणारही आपल्यामधलेही पुष्कळ जणं आहे जे त्यांना स सांगतात प्र पर्यटन पर्यटन वगैरे पर्यटन प्रवास या बाबतीमध्ये आता प्रवासमध्ये बघायला गेलं तर अनेक ठिकाणं प्रवास इकडनं निघाल्यासून तिकडे अपडेट पूर्ण ते कवर करत असतात प्लस पर्यटनविषयी त्याने माहिती ऑलरेडी त्यांच्याकडे असते ती इथे प्रत्येक वेळा सांगत असतात आपल्याला